मराठी भाषा ही आपली मायबोली आहे मराठी तर सर्वांना आलीच पाहिजे मराठी शुद्ध वाचता आलीच पाहिजे आणि मराठी शुद्ध वाचता येणारेसुद्धा फार कमी लोकं आहेत म मराठी आता तर सध्या सर्व शाळांना सेमी इंग्लिश आल्यामुळे काही विद्यार्थी हिंदी नंतर फ्रेंच जापनीज या भाषांचा स्वीकार करतात पण मराठी ही भाषा सर्व अगदी लहानपणापासून आपल्या घरामध्ये वापरली जाते पण शुद्ध मराठी ही आली पाहिजे पण ती जरी आ आपण येत असली तरी जगामध्ये व्यवहार करताना हं सगळीकडेच मराठी भाषा यूज होत नाही त्यामुळे संवाद साधताना कम्युनिकेशन करताना खूप प्रॉब्लेम्स येतात आपली जास्त काय तर केरळमध्ये किंवा तामिळनाडूमध्ये जरी आपण गेलो तरी आपली आपली भाषा त्यांना समजत नाही किंवा कम्युनिकेशन करणं कठीण जातं यामुळे आपल्या मराठी भाषकांना जरा प्रॉब्लेम्स येतात की संवाद साधण्याचे आणि जॉबच्या ठिकाणी असेल मोठमोठ्या कंपनींमध्ये संवादसुद्धा इंग्लिशमध्ये साधला जातो तिथेसुद्धा आपले काही विद्यार्थी कमी पडतात